आम्ही आमच्या बागेमध्ये देशी रोपांचाच वापर करतो कारण की देशी रोप हे खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर मोठे होतात त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज नसते आपण आपल्या बागेमध्ये शेणखत वापरू शकतो ईरे वापरू शकतो किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचं खत वापरू शकतो पण जेवढं खत आपण आयुर्वेदिक टाकू तेवढंच आपले झाडं चांगले येतात आणि देशी रोपही महत्त्वाचे होतात तर आपण आपल्या बागेमध्ये देशी रोप वापरत असाल तर त्यांना आपण शेणखत टाकलं पाहिजे किंवा गांडूळ खत टाकलं पाहिजे या खतांचा खूप जास्त चांगल्या प्रकारे वापर होतो आणि त्याबद्दल आपल्याला जर माहिती नसंल तर आपण आपल्या मित्रमंडळ करून त्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे देशी रोपांचा कशी काळजी घ्यायची त्यांना किती पाणी टाकायचं देशी रोपांना शक्यतो आपण संध्याकाळी पाणी टाकतो कारण की ते रात्रभर ते पूर्ण आतमध्ये पाणी ओढून घेतं आणि ते झाड लवकर मोठं होतं किंवा ज्याला पण फुलं येतात ते फुलं चांगले येतात अजून आपण चांगल्या प्रकारे रोपांचा वापर करू शकतो ज्यामुळे देशी रोपांना लवकर फुलं फळं येतात त्यांचा बराच आपल्याला फायदा होतो जर आपण देशी रोपं वापरत असू तर आपण त्यांना नीट काळजी घेतली पाहिजे त्यांच्या आजूबाजूला जे गवत येतं ते लवकर काढलं पाहिजे आपण आपल्या शेतामध्ये पण देशी रोपांचा वापर करू शकतो त्यामुळे आपल्या फायदा होतो त्यातील वापरले जाणारे खतही देशी असलं पाहिजे ते विदेशी नसलं पाहिजे त्यामुळे आपले झाडं चांगले येतात आणि चांगल्या प्रकारे त्याचा वाफर होतो देशी खत हे वापरणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसंच देशी रोपं ही वापरणे हे खूप महत्त्वाचं आहे जर आपणच आपल्या देशाचे रोपं वापरले नाही तर बाहेर लोकांना विकायची गरज पडणार नाही त्याचा आपण चांगल्या प्रकारे तिथून पण पैसे मिळवू शकतो आणि चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो देशी रोपं वा आपले देश रोपं वापरणं खूप आवश्यक आहे आणि ते तेवढंच महत्त्वाचं पण आहे